मला पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा प्राणी अतिशय आवडतो कारण कुत्रा हा प्राणी अतिशय प्रामाणिक असतो दिलेल्या थोड्याशा भोजनामधे तो प्रामाणिकपणे आपल्या मालकाचं रक्षण करतो आणि तो घराच्या बाहेर राहत असल्यामुळे घरामध्ये कुठलीही घाण होणे करत नाही असा हा कुत्रा प्राणी मला पाळायला आवडतो व माझ्याकडे जॅकी नावाचा कुत्रा आज आहे प्राणी पाळीव प्राण्यांमध्ये मला आवडत नसलेला प्राणी म्हणजे मांजर मांजर हे अतिशय घरामधे घाण करते घराच्या बाहेर जात नाही घरात असलेल्या वस्तू इतरत्र फेकून देते मग उदाहरणार्थ गाद्या फाडणे उशा फाडणे तर इ मला मांजर हा पाळीव प्राणी आवडत नाही